भारतात काश्मीरमधील सोनमर्ग गुलमर्ग येथील हिमा हिमाने आच्छादित असलेले पर्वत दल लेकचा फोटो घेणे ट्युलिप गार्डन आणि वैष्णोदेवी दिल्लीचा लाल किल्ला आग्र्याचा ताजमहल आणि आग्रा फोर्ट जयपूरचा अजमेरचा किल्ला वृंदावनमधील राधाकृष्णाचं मंदिर प्रयाग्रज तिन्ही नद्यांचा संगम ह्याची छायाचित्र मी घेईन अयोध्यामधील राम मंदिर आसाममध्ये गुहाटीचे कामाख्यादेवीचे मंदिर आणि निसर्गाने भरपूर असे हिरव्या वृक्षानी आच्छादलेले पर्वत महाराष्ट्रातील गेटवे ऑफ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया त्याचबरोबर तुळजाभवानीचे मंदिर नळदुर्गचा किल्ला अंदूरचे खंडोबा मंदिर असे धाराशिवची लेणी त्याचबरोबर संभाजीनगर येथील अजिंठा वेरुळची लेणी पैठणची बाग त्याचबरोबर कर्नाटकमधील आणि दक्षिण भारतामधील मदुराई मंदिर मीनाक्षी टेम्पल त्याचबरोबर कन्याकुमारी जिथे विवेकानंदाचे स्मारक आहे त्याचा फोटोग्रॅफ मी घेईन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा रायगड आणि मुरुड जंजिरा सिंधुदुर्ग ह्या किल्ल्यांचेसुदा फोटोग्रॅफ मला खूप आवडेल